हॅलो ते तुमचं हॉटेल आहे म्हणून कळालं मला ॲपल ॲपल हॉटेलचे नव्हे तुम्ही तेव्हा आमचं अडचण काय नाही आहे तुमच्या हॉटेलमध्ये आमच्या नातावाचा वाढदिवस करावा असं इच्छा आहे आमची तर चालेल का तर आ का आम्हाला काय काय सुविधा देणार तुम्ही

साधारणतः चाळीस माणसं आहेत आमची स्त्री पुरुष म्हणून मग ताटावर घेणार का कसं करणार ताटाववर घेतलं तर बरं होईल आणि आम्हाला परवडलं अशा ह्याच्यामध्ये सांगा म्हणजे बरं होईल दोनशे रुपये तर नाही थोडं जास्त वाटतं आहे मग एकशे साठ रुपयला करा तुम्ही बरं ठीक आहे मग पण क्वालिटी चांगली आली पाहिजे अन्नाची हां बरं आणि छोटे मुलं वगैरे असतात त्यांना काही म्हणजे डोक्याकर टोपी आईस्क्रीम चॉकले चॉक चॉकलेट वगैरे ह्या गोष्टी पण तुम्ही मॅनेज केल्या पाहिजे आहेत

ठीक आहे चालतं मग त्याप्रमाणं आम्हाला तुम्ही कोटेशन द्या तर कोटेशनसाठी मी येईन तिकडे आणि मग डेकोरेशन काय करणार तुम्ही फुलाची सजावट ठीक आहे पण लायटिंग वगैरे करावं लागेल हां आहेच का मग बरंच झालं मग हां आणि थोडं मग अच्छा ठीक आहे ते लायटिंग डेकोरेशन ह्या गोष्टी दिल्या पाहिजे आहेत त्याचे काय चार्जेस असेल ते थोडंसं योग्य भावामध्ये घ्या एवढी अपेक्षा आहे आणि केक वगैरे तुम्हीच द्यावा लागेल आम्हाला हां चांगलं केकचे रेट काय घेणार अच्छा मग ते साधारणत आपल्याला पाच सहा किलोचा केक करावं लागेल कारण मुलं भरपूर येणार ना ते लेकर लेकररा सगळ्या लेकरांना पुरला पाहिजे हां हां हां तश तशी ऑर्डर तर तशी ऑर्डर देऊन तुम्ही केक तयार करून घ्या आणि प प्रत्यक्ष परत मी हॉटेलमध्ये येऊन तुम्हाला ऑर्डर देतो ओके थँक्यू धन्यवाद